मला गाताना फारसं बॅंडची काही गरज पडत नाही कारण की आपलं सुरच एका गाण्याला बनवतो मधुर आणि हो आता काही लोकांचा सूर छान असतो तर लगेच सोबत देतात त्यांच्या त्या सुरांच्या मेळाव्याने ते गाणं सुंदर बनतात तर बँडपेक्षा जास्त आपण जर फक्त सुरांसोबत गाणं गायलं तर जास्त मधुर वाटतं